हॅलो हाय गुड मॉर्निंग आपण आपला क्लास सुरू करूया का हां मी काल तुला म्हटलं होतं की आपण आज अलंकार घेणार आहोत तर मी जे तुला काल अलंकार सांगितले होते ते तू करून आली आहेस ना म्हणजे आज आपण त्याच्या पुढचे घेऊया आता अगं पण आपला क्लास काल सकाळीच झाला त्याच्यानंतर तुला दिवसभरात अगदी पाच मिनटात ते रिवाईज करता आले असते पण मग आता आज आपण जे करणार होतो की आज आपण त्याच्या पुढे थोड्या अलंकार म्हणणार होतो आणि मी तुला एक राग पण शिकवणार होते आरोह अवरोह मग आता ते आपण कसं करायचं हो पण आपण जे काल अलंकार केले ते या रागासाठी खूप महत्त्वाचे होते आता मग आयत्या वेळेला तुला मी सांगितलं की हे हे हे म्हण आणि ते तुला आलं नाही की मग आपल्याला आज अड अडकून राहायला लागेल ना इथे पण मग आता आजचा क्लास आपण कसा करायचा आज क्लास तर घ्यायला पाहिजे कारण आता म महिना संपेल आणि आपल्याला महिन्यामध्ये किती चार क्लास तरी करायला हवेत का पण मग तुला किती वेळ लागेल ते अलंकार मला अगदी नीट स्पष्ट पाहिजेत हां का एकही स्वर इकडचा तिकडे नाही झाला पाहिजे संध्याकाळी तुला किती वाजता वेळ आहे नाही मला पाच वाजता दुसरे पण क्लास आहेत आणि त्याच्यानंतर मला एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मला जो काही वेळ तो दीड वाजेपर्यंतच आहे आणि आत्ताच बारा वाजत आलेत आता पण मग आता मला साडे बारा वाजता तुझी बॅच घेऊन दुसरी पण एक बॅच घ्यायची आहे ना मग आता कसं करणार आपण बरं आता मग मी तुला आधी सांगते की आज आपण काय करणार होतो आता जे तुला मी काज आलाप दिले होते ते या रागाशी निगडीत होते ए या रागाचं जसं चलन आहे तसे ते अलंकार होते तर आता आज आपण जो राग घेणार आहोत गौड सारंग तो त्याचं चलन त्या अलंकारासारखंच वक्र चालतं त्याच्यामुळे ते तुला करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तू केले की तुला त्या रागामध्ये स्वर लावणं खूप सोपं पडेल म्हणून मी तुला काल ते आलाप दिले होते आता आपण एक काम करू तू ते आलाप आज दिवसभरात करून टाक मी तुला आधी साध्या ज्या काही गौड सारंगच्या गोष्टी आहेत त्या सांगून टाकते म्हणजे मग तुला त्या अलंकार करता करता हे करायला पण काही हरकत राहणार नाही आणि मग जेव्हा तुला वेळ होईल तसं तू तो राग नीट बसव आणि उद्या आपण करून टाकू चालतं की हो हो चालेल नक्की कर पण मग आता आज मी तुला सगळ्या आधी साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या सांगते रागाची माहिती वगैरे आणि मग आपण उद्याला तू प्रॅक्टिस केलीस की पुढे जाऊया चालेल हां चालेल मग तू ऑनलाईन जॉईन करतेस का चालेल के बाय बाय